माझे शिक्षण मराठीमध्ये झाले झाल्यामुळे इंग्लिशशी माझा थोडाफारसं कमीच संपर्क येत असायचा काही इंग्लिश गोष्टी मा समजून घेण्यासाठी मी त्याचे टा मराठीमध्ये अनुवाद करायचो ते अनुवाद करताना मराठी शब्दसंग्रहांचा व इंग्लिश शब्दसंग्रहांचा ची मदत घ्यावी लागायची त्यासाठी भरपूर वेळ लागायचा परंतु जसंजसं मला सवय होत गेली तसं दोन्ही भाषांमध्ये अनुवादित करणे सोपं होत गेले पण सुरुवातीला थोडं ते कठीण गेले